पुस्तकाव्यतिरिक्त मी काही मासिके वाचते जसं की सखी आहे सखी मंचचं आहे जे व्या मासिक येतात मंथली येतात हप्त्यामध्ये पण येतात आणि ब्लॉक्स म्हणजे जसं केबीसीमधले काही ब्लॉक्स आहेत कौन बनेगा करोडपतीचे ब्लॉक्स आहे किंवा अदर ब्लॉक्स आहे जसा बिग वॉसचे ब्लॉक्स आणि वृत्तपत्रे म्हणजे द लोक लोकमत वाचते द टाईम्स ऑफ इंडिया ज्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जसं की आपल्याला इंग्लिश आपल्याला आपली इंग्लिश हे इम्प्रूव करायचे तर आपण हे इंडियन टाईम्स ऑफ इंडियामध्ये जेव्हा बघतो तेव्हा त्याचे फ्रेजेस त्याचे वब्ज् कुठले सेन्टेन्स कसं बोललेलं आहे कुठल्या ह्याच्यात बोललेलं आहे कुठलं फॉर्म यूस केलेला आहे कुठलं सेन्टेन्स आहे प्रेजेण पास फ्यूशरमधलं हे सगळं आपल्याला कळतं आणि मासिकेमध्ये एकच हे असते की मासिके वाचायला मला आवडतात कारण त्यामध्ये कसं असते की आपण कुकिंगच्या रिलेटेड रेसिपी असतात काही हॅक्स असतात हेल्थ रिलेटेड खूप काही विषयी किंवा मुलींच्या काही प्रॉब्लेम्स असतात लाईपमध्ये त्याबद्दल तिथे खूप छान असं वर्णन आणि सोलूश विथ सोलूशन असं सगळा गोष्टी समावेश केलेला आणि त्यांचं सोलूशनसोबतस लाईक वेर वर्णन केलेले एक चित्रित एक व्याख्यान असतं जे की वाचून आपल्याला तिथून एक मार्ग मिळतो एक वेगळी वळण मिळते आपली विचारश्रेणी किंवा सगळ्या गोष्टी एक वेगळं आपल्याला वाटतं जे की वाचायला हवं पुस्तकाव्यतिरिक्त ते गोष्टी मासिके ब्लॉक्स फक्त वाचले तर खूपच चांगले कारण की पुस्तक आपण नेहमी वाचू नाही शकत बट आपल्याकळे मासिके ब्लॉक्स ब्लॉक्स तर आपण इव्हन मोबाईलमध्ये ऑनलाईनसुद्धा वाचू शकतो आणि वृत्तपत्रे पण ईमेल किंवा ऑनलाईन आपल्याला मिळतात तर आपण ऑनलाईनमध्ये सुद्धा वाचू शकतो कुठले बुक्ससुद्धा आपण घेऊ शकतो ऑनलाईन पर्चेस करून वाचू शकतो तो एक अजून अॅडव्हान्टेज आहे आपल्याला